लहानपणी जेव्हा मी आणि माझे काही मै मित्र मैत्रिणी जेव्हा आम्ही सर्व जण एक मैदानावर खेळत होते त्यावेळी असा पावसाळा असं म्हणजे वातावरण होतं आणि आम्हाला काही एवढंही पाऊस म्हणजे नव्हता होत की ज्या हिशोबाने आम्ही खेळायला ना जाऊ असं पाऊस तर फारच होता आणि आम्हाला खेळायला जावे अशी खूप जास्त इच्छा होती कारण ते काही दिवस होते की कारण तेव्हा खेळण्याची मजा काही वेगळीच होती आणि अचानक आम्ही पाहिला गेलो की लाईट गेली आणि आम्हाला वाटले की सगळीकडे लाईट गेली आहे आणि आमच्याकडे लाईट गेली तर काही वेळात ती येऊन जाणार आणि खेळता खेळता ना आमचा बॉल एक पूलकडे गेला त्या पोलकडे बॉल गेला आणि माझी एक मैत्रीण तर पोलाकडून बॉल घ्यायला गेली पोळा पोलच्या बाजूला आणि तिच्याकडून चुकून एका खांबाला हात लागला आणि इतक्यात जेव्हा तिचा हात खांबाला हात लावलेला त्यावेळेस लाईट आलेली आणि जेव्हा हे म्हणजे घटना घडली ना हात लागल्यावर आणि लाईट आली तर ती अचानक त्या खांबाला चिपकून गेली आणि अशी चिपकून गेली की तिला असं शॉक लागल्या लागल्या आणि आम्ही सर्व घाबरलो स कारण त्यावेळेस आम्ही फारच छोटे मुलं होतो फार म्हणजे आम्हाला या गोष्टीची काही जास्त जाणीवसुद्धा नव्हती तर आम्ही एकमेकांच्या आई बाबांना हाक मारायला लागलो आजूबाजूच्या परिसरातील लोकांना गोळा केलं ज्यांच्याशी त्यांना सांगितलं त्यांना पटापट आम्ही आमच्या मैदानावर आणलं मग त्यांनी एका माणसाने त्या पोरीच्या हातावर लाकडाचा बॅट मारला तेव्हा जाऊन ती सुटली म्हणजे हे जे आमच्या समोर घटना घडली ना ती अतिशय खूप डेंजर आणि म्हणजे आम्हाला एकदम चक्कम करणारी म्हणजे घटना घडली होती त्याही नंतर एकदा असं झालं की आम्ही घरात होतो आणि त्यावेळीसुद्धा म्हणजे पावसाळ्याचे म्हणजे हे जे घटना आहेत ना सर्वात जास्त पावसाळ्यातच होते कारण त्यावेळेस तुम्हाला नाही माहिती ना की ओ कधी पाऊस जास्त येणार आहे आणि ना अचानक वीज चमकली आणि वीज चमकली तेव्हा आमचं वायफाय होतं ना ते फुटून गेलं त्याच्याने आम्हाला हे कळतं आहे की जेव्हाही पावसाचा जास्त सीजन असेल ना किंवा वातावरन असेल पावसाचं त्या अगोदरच आपल्याला सगळ्या बटणं फ्रीजचे ए सीचे टी व्हीचे सगळ्या गोष्टीची बटणं पहिलेच बंद केलेलं केला पाहिजे आणि त्यांचे वायरसुद्धा काढली पाहिजे कारण उद्या जाऊन काय होणार आहे अपघात आपल्याला हेसुद्धा माहीत नाही म्हणून या सर्व ज्या गोष्ट आहे ना पहिलेच ठानली पाहिजे